राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये जर आपण गेलं तर तिथल्या लोकांचं जे पेहराव आहे तेच्यामधे आपल्या थोडंफार फरक भेटतो आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये पण भेटतो जसं पुण्याला पुणेरी पगडी घातली जाते नगरला जास्त लोकं ते धोतर वगैरे घालतात पैठणला पैठणी साड्या फेमस आहेत म तिकडे पण नऊवारी साड्या वगैरे अहमदनगर साईडला जास्त चालतात तेच जर आपण इकडे गडचिरोलीमध्ये गेलो तर गडचिरोलीमध्ये ते पुणेरी टोपी नाही आहे किंवा हां नगरमध्ये गांधी टोपी जास्त वापरतात सातारा कोल्हापूरला फेटे घातले जातात तिथं नऊवारी साड्या आहेत पण तिकडची जे बोली भाषा बोली भाषेमध्येपण फरक आहे आणि जी संस्कृती म्हणजे पुण्याला गणपती वगैरे जास्त करून साजरे केले जातात गणपती झालं किंवा शिव शिवजयंती वगैरे झालं बाकी ठिकाणी पण साजरी केली जाते पण प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे जसं नवरात्र जे आहे पुण्यामध्ये जशी साजरी केली जाते तशी यवतमाळमध्ये जी साजरी केली जाते त्याच्यामध्ये फरक आहे तर अशा संस्कृतीमध्ये एकतर बोली भाषा पण बदलते आणि जसं आता प इकडे आपण कोकण भागात गेलं तर कोकण भागामध्ये मच्छी वगैरे लोक जास्त खातात आणि त्यांचं कोळी लोकांचं ते त्यांचं ड्रेसिंग वगैरे सगळंच वेगळं असतं इकडे बघितलं आपण पठारी भागामध्ये ते त्यांचं पूर्ण वेगळं आहे नागपूर साईडला वगैरे तिखट भरपूर जास्त खातात तर इथे ते कमी खातात म्हणजे असा ब फरक तर आहेच आहे